पुण्यामधला सवाई गंधर्व महोत्सव डिसेंबरमध्ये भरतो पूर्वी तो खूप सुंदर वाटायचा कारण दिवसभर रात्रभर तो सवाई गंधर्व महोत्सव चालायचा आणि सवाई गंधर्व महा महोत्सवाचं तिकीट मिळणं हे सुद्धा खूप दुरापास्त असायचं आधीपासून लक्षात ठेवून सांगायला लागायचं की अरे सीझन तिकीट काढ आणि काहीवेळेला असं व्हायचं की तिकीटं संपलेली असायची मग तिथे बाहेर उभं राहून ऐकायचं हा जो सगळा अनुभव होता मो आणि स मोठमोठे संगीतकार गायक तिथे यायचे आणि पुण्याच्या सा पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवामध्ये तिथल्या व्यासपीठावरून आपली कला सादर करणं हे त्या कलाकारांना सुद्धा खूप अभिमानाचं असायचं पूर्ण आयुष्यासाठी त्यांनी ते ते वेचलेलं असायचं तर वं वं लहानपणी जेव्हा आम्ही ऐकायला जायचो तर तेव्हा संगीतातलं कळायचं नाही काही पण त्यांचं ते गायकांचं तल्लीन होऊन गाणं वाद्य वाजवणं इतकं अप्रतिम असायचं आणि मग तिकीटं तर मिळालेली नसायची मग त्या मांडवाच्या बाहेर उभं राहून किंवा स्पीकर लावले जायचे तर मांडवाच्या बाहेर उभं राहून त्यांचं शास्त्रीय संगीत ऐकणं ही खूप पर्वणी असायची आणि आम्ही तेव्हा मुंबईला राहायला होतो आणि पुण्यातला हा महोत्सव खूप देशभर जगभर नावाजलेला होता मग आम्ही मुंबईतून यायचो म्हणजे अक्षरशः मजल दरमजल करत बरं पुण्यात यायचं तर मग कोणाकडे उतरायचं त्यांच्याशी ते आधी बोलून ठरवायला लागायचं त्यांना सांगितलेलं असायचं की बरं चार दिवस तो असायचा सवाई गंधर्व महोत्सव तर चारी दिवस काही येता येणारं नाही मग त्यात पुन्हा मग शनिवार रविवार जोडून गर्दी असायची बसने रेल्वेने यायला सुद्धा आणि महोत्सवाला सुद्धा पण त्याच्यासाठी मग आम्ही शाळा कॉलेज काय असेल त्याला बुट्टी मारून बसनी पुण्यामध्ये यायचं मग तिथून एकदम थेट सवाई गंधर्वच्या मांडवातच पूर्वी ह्याला होत होतं रेणुका स्वरूपमध्ये सदाशिवपेठेत होत होतं रात्रीचे राग रात्री गायले जायचे पण मग आसपासच्या लोकांच्या तक्रारी यायला लागल्या जागा कमी पडायला लागली मग तेथून ते रमणबागेमध्ये हललं आणि मग लोकांच्या तक्रारी यायला लागल्या की रात्री गाण्याचा आवाज होतो वाहनाचा ह्याचा आवाज होतो त्रास होतो म्हणून मग रात्रीचे राग बंद करा मग रात्रीच्या मैफिली बंद झाल्या आणि आता ते अजून लांब गेलं आहे मग आता तिकडे तर काय एवढं जाणं होत नाही पण ती जी पर्वणी होती सवाई गंधर्व महोत्सवाची ती आता कुठेतरी हुकली आहे अन् त्याची रुखरुख खूप लागते आहे तेव्हाचे ते दिवस मिळेल त्या वाहनाने प्रवास करून पुण्यामध्ये यायचं सवाई गंधर्व महोत्सवात गाणी ऐकायची हा खूप सुंदर अनुभव होता